हॅलो हॅलो सर माझी जी ऑर्डर होती ती ऑर्डर मला ल्यु माझे मी ती ऑर्डर कॅन्सल केली होती कारण की मला ती ऑर्डर व्य वेळ जास्त लागल्यामुळे मी ती ऑर्डर कॅन्सल केलेली आहे त्यामुळे मला त्या कॅन्सलचा रिफंड भेटला पाहिजेल सर त्याबद्दल तुम्ही जी ग्व व गोष्ट लागेल ऑर्डर आय डी लागेल किंवा नंबर लागेल ते तुम्हाला मी ह्याच्यावरती मेंशन केलेले आहे पहिलेच चॅट सेक्शनमध्ये तर चॅट सेक्शनमध्ये चेक करून तुम्ही ते पाहू शकता व सर त्याबद्दल माझे तुम्ही एक हेल्पर थॅंक यू